मराठी भाषा आणि प्रादेशिक बोलींचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठी प्रमाण भाषा वेगळी आणि प्रादेशिक बोलीभाषा वेगळ्या महाराष्ट्रामध्ये एकूण जवळजवळ बावन्न प्रकारच्या प्रादेशिक बोली आहेत असं आपण म्हणालो त्याच्यामध्ये मालवणी आहे अहिराणी आहे किंवा आगरी आहे अशा खानदेशी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बोली त्याच्यामध्ये आहेत प्रत्येक बोलीचं कसं असतं प्रत्येक बोलीमध्ये भाषेपेक्षा वेगळे काही शब्द असतात म् त्या त्या ठिकाणचे ते शब्द असतात कधीकधी ते शब्द वेगवेगळ्या भाषांमधनं आलेले असतात त्यामुळे मराठी भाषा जी आहे ना ती मराठी भाषा त्या बोलीं पेक्षा बऱ्याच वेळेला आपल्याला वेगळी भासते मराठी भाषा जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला त्या सगळ्या बोलींमधलं जे जे काही चांगलं आहे ते मराठी भाषेमध्ये आलं आहे असं आपल्याला दिसतं पण एक मात्र नक्की की आपण ज्यावेळेला सार्वजनिक गोष्टींमध्ये वापर करतो त्यावेळेला मराठी भाषेचा वापर आपल्याला करावा लागतो त्याचं कारण प्रत्येक बोलीभाषा म्हणजे एका ठिकाणची बोलीभाषा ही महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणच्या कोणाला कदाचित ती समजेल त्या शब्दांचे अर्थ लागतील असं सांगता येत नाही त्यामुळे प्रादेशिक बोलीभाषा ज्या त्या ठिकाणी खूप मोठ्या आहेत पण मराठी भाषा बोलताना या सगळ्यांचा विचार हा नक्कीच करावा लागतो